राज्यातील कृषी क्षेत्र अनेक आव्हानांना चपळतेने आणि लवचिकतेने प्रसद प्रतिसाद देते विविध संकटे जसे की प्रतिकूल हवामान कर्जाचा भार आणि जमिनीची घटती उत्पा उत्पादकता यावर मात करण्यासाठी सरकार आणि शेतकरी विविध उपाययोजना राबवतात पहिलं म्हणजे संकट व्यवस्थापन शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना आनि कर्जमाफी यासारख्या सरकारी हस्तक्षेपातून आर्थिक संकटातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो विमा योजनांमुळे प्रतिकूल हवामान किंवा कीटकांच्या हल्ल्यामुळे होणारे नुकसान कमी होते ज्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळतो दुसरं म्हणजे लवचिकता आणि चपळता काही शेतकरी रासायनिक खतांच्या जास्तीच्या वापराला पर्याय म्हणून जैविक खतांचा वापर करतात यामुळे जमिनीची गुणवत्ता वाढते आणि दीर्घकालीन उत्पादन क्षमतेेत सुधारणा होते उदाहरणार्थ हळदीसारखी पिके जी औषधी गुणधर्मासाठी ओळखले जातात यांना कमी रासायनिक उपचारांची गरज असते आणि यामुळे कमी खर्चात उत्पादन शक्य होते तिसरं म्हणजे प्रतिकूल पीक पद्धती बदलत्या हवामानामुळे काही वेळेस अवेळी पाऊस आणि तापमान वाढ यासारख्या समस्या निर्माण होतात अशा परिस्थितीत शेतकरी सेंद्रिय आणि मिश्र पीक पद्धती वापरून जमिनीचा समतोल राखण्याचा प्रयत्न करतात यामुळे हंगामी बदलांचा प्रभाव कमी करता येतो चौथा म्हणजे स्मार्ट शेती तंत्रज्ञान तंत्रज्ञानावर आधारित उपाय योजना जसे की स्मार्ट सिंचन प्रणाली हवामान अंदाज आणि जमिनीची आरोग्यमापन साधने शेतकऱ्यांना अधिक चपलतेने प्रतिसाद देण्यास मदत करतात यामुळे त्यांना पिकांची योग्य काळजी घेणे आणि कीटकनाशकांचा किंवा रसायनांचा नियंत्रित वापर करणे शक्य होते या उपाययोजनांमुळे शेतकरी संघटना अधिक प्रभावीपणे तोंड देऊ शकतात आणि शेती अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक बनवण्याचा प्रयत्न करतात